हॅलो माझे नेक्स्ट वीकसाठी न्यूयॉर्कसाठी फ्लाईट आहे तर त्यासाठी मला जे चेक इनसाठी कागदपत्रे लागतात त्यासाठी माहिती हवी होती तर ती माहिती तुम्ही देऊ शकता का माझ्याकडे सध्या माझ्या माहितीनुसार पासपोर्ट व्हिजा आणि ओळखपत्र हे आहे पण हे सोडून इतर काय कागदपत्रं लागतात याची मला माहिती हवी होती ठीक आहे ओके अच्छा आणि इतर हे कागदपत्रे मला म्हणजे व्हर्च्युअल असेल तर चालेल की मला म्हणजे ह्याचे प्रिंटआउट पण दाखवावं लागतील जर व्हर्च्युअल असेल तर हे चेक इन मी ॲप थ्रू करू शकतो का ह्याची पण मला माहिती हवी आहे आणि जर मी ॲप थ्रू करू शकत असेल तर कोणते ॲप आहे आणि त्यासाठी मला काय म्हणजे चार्जेस आहेत की फ्री ऑफ कॉस्ट आहे ह्याची पण मला माहिती दिली तर चांगले होईल धन्यवाद